त्या दिवशी मी एक सेलमध्ये गेले होते तिथून मी एक कुडती पर्चेस केली ती कुडती मला बिलकुल नाही आवडली त्या कुडतीचा रंग एकाच धुण्यामध्ये निघून गेला होता आणि त्या कुडतीवरती जी डिजाईन बनलेली होती ती कुडतीची एम्ब्रॉयडरीचे धागेही निघायला लागले होते ती कुडती एकच धुतल्यानंतर पूर्ण पोछाचा कपडा वाटत होती आणि त्या कुडतीची प्राईसही खूप जास्त महाग झाली होती त्या कुडटी कुडतीच्या क्वालिटीच्या हिशोबानी एका धुण्यामध्ये तर पूर्ण निघून गेली होती आणि त्या कुडतीचा प्राईस तर खूपच जास्ती होता ती हजार रुपयाची कुडती जर मी दुसरीकडून घेतली असती तर ती मला पाचशे रुपयात मिळाली असती पण ती कुडती मला बिलकूल नाही आवडली त्याचा रंगही खूप वेगळ्याच प्रकारे होता आणि ती कुडतीची क्वालिटीही खूप बेकार होती त्याचा कपडाही खूप हलक्या क्वालिटीचा होता तो घातल्यानंतर मला खूपच बेकार वाटलं ते घातल्यानंतरही ती कुडती खूप गडायची ती कुडती मला बिलकुल नाही आवडली